मी बागकामात अशा अनेक गोष्टींचा पुनर्वापर करते की ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात जीवनात उपयोगी पडू शकतात उदाहरणार्थ घरातल्या पॅश्टिकच्या बाटल्या डब्बे भांडी बकेटा टोपली टप याचा मी उपयोग करते वस्तूंमध्ये मी छोटे छिद्रं पाडते जेणेकरून पाणी साचणार नाही पाणी साचणार नाही आणि झाडांचे मुळं खराब होणार नाहीत न किंवा माती आणि न त्या डब्यामध्ये बकेटामध्ये माती भरून फुलझाडं औषधी वनस्पती किंवा भाजीपाला किंवा शोच्या वस्तू कमी खर्चात पण भरपूर खूप काही छान अशा वस्तू वस्तूंचा मी उपयोग करते स्वयंपाकघरातील ओला कचरा जसं की फळांच्या आणि भाजीपाल्यांच्या साली काड्या टरफलं चहा कॉफी चहा किंवा कॉफीचा चोथा हे मी एक ठिकाणी साचवून त्याचे कंपोष्ट खत तयार करते आणि तीच न झाडांना मी देते कारण ती नैसर्गिकरीत्या बनवलेलं असल्यामुळं ते खूप छान झाडांसाठी असतं हा कचरा एका मोठ्या बादलीत साठवून त्यात थोडं पा माती आणि सुकी झाडाची पानं पाचोळा घालून कंपोष्ट खत तयार होतं कधीकधी मी जुने कपडे पण त्यात टाकते टॉवेल्स कापून झाडांच्या भोवती गुंडाळते त्यांना उन्हापासून थोडं संरक्षण मिळ मिळावं म्हणून घरातील मोडलेली खुर्ची टेबल लाकडी सामान मी बागेच्या सजावटीसाठी उपयोगात आणते या सगळ्या गोष्टी केल्यानं बागकामात खर्च कमी होतो आणि सजावट आणि स्वच्छता छान होते पर्यावरणाचा जर विचार केला तर त्यापासनं आपल्याला हवामान पण छान मिळते आणि बागेत जाऊन बसल्यामुळं आपलं ताणतणाव जो काय आलेला आहे ती पण आपल्याला कमी होतो मी स्वतः झाडं लावते त्याच्यामुळं मी खूप समाधानी आणि आनंदी आहे पुनर्वापर जा वापरामुळं मला माझ्या झाडांशी एक वेगळाच भावनिक संबंध वाटतो त्यामुळं मला पुनर्वापराच्या वस्तू जी काय आहेत त्या उपयोगात आणायला खूप आवडतात कारण पुन्हा पुन्हा आपल्याला त्या वस्तूची आठवण पण येते आपण ह्यावेळी ह्या वस्तूपासून ही केलं होतं आणि आता ह्याचा वापरा आपण ह्याच्यासाठी करायला लागला असं ह्याचं पण समाधान लाभतं झाडांना पोषण देत देताना आपल्याला निसर्गाशी जोडल्यासारखं वाटतं